ग्रामीण भागात खेळायला भरपूर वाव आहे तिथे आधी ते स्थलांतरीय खेळतात जिल्हास्तरीय डिविजन स्टेट छोटे छोटेच फॉर्मेट घेऊन खेडेगावामध्ये कसं खेळाला वाव असल्याकारणानं म्हणजे जास्त करून मुलांना अभ्यासामध्ये कमी आणि खेळामध्ये जास्तच लस रस असल्यासारखं असतं म्हणजे मुलं कशी खेळामध्ये प्रॉम्ट समजतंय तिथले स्पेशली खेडेगावातली मुलं स्टेट लेवलच्या वरतीच जातात मी तरी बघितलंय आतापर्यंत ते हळूहळू त्यांच्या स्टेप्स क्लिअर करत करत स्टेट लेवलपर्यंत त्यात ग्रामीण भागामध्ये खेळायला सगळं असतं जसं की कबड्डी झालं मुलांमध्ये केसरी स्पेशली केसरी हे आता सध्या चालू असलेली गोष्ट केसरी आणि खेळायला त्यांच्या ह्याच्यामध्ये थोडं वाव असून रस असतो त्या लोकाम त्यांना पुढे एकेक एकेक पायरी उंचावर येत येत असतात खेळातलीच मुलं स्पेशली टॅलेंट असतो त्यांच्यात